हॅलो तृप्ती हॉटेलमधून बोलत आहे का मॅनेजर गुड आफ्टरनून सर दोन दिवसांपूर्वी आम्ही तुमच्या हॉटेलला एक ऑर्डर केली होती बरोबर आणि तुमच्या हॉटेलचं जे ब्रोशर आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही गॅरंटीचा माल मिळणार आणि जर त्याच्यामध्ये जर काही खराबी असेल तर त्याचं रिफंड तुम्हाला आम्ही देऊ असं तुम्ही त्याच्यामधे लिहिलेलं आहे पण जेव्हा हे पदार्थ तुम्ही ऑर्डरनी आमच्याकडे पाठवले तर तेव्हा एक होतं पनीर भुर्जी दुसरं होतं मिक्स व्हेज आणि तिसरं गुलाबजामचं पॅक पाठवलं होतं तुम्ही पण त्या गुलाबजामच्या पॅकवर डेट एक्सपायरी डेट होती म्हणजे एक्सपायरी डेटचं तुम्ही माल तुमच्या हॉटेलमधून विकता का ठीक आहे चुकीनी ते तुम्ही पाठवलं पण जे रिफंडेबल तुम्ही म्हणता की ताबडतोब आम्ही रिफंड तुम्हाला करू पण मागील तीन दिवसापासून मी तुमची वाट पाहते पण तुम्ही अजून रीफंडेबल काही पाठवलं नाही मग आता याला जबाबदार कोण राहील नाही ते ते ते मला काही ऐकायचं नाहीये पण तुम्ही तुम्ही जो माल आमच्या मागणीप्रमाणे तुम्ही जो पुरवठा केला तर तो चांगला आहे की नाही हे तपासण्याचं काम तुमचं बरोबर ना आणि त्याच्याप्रमाणे आम्ही पे पण केलेलं आहे चुका माणसांकडूनच होतात सर मान्य आहे मला हो तुमचं हॉटेल कितीही जरी मोठं असलं तरी प्रत्येक गिऱ्हाईक प्रत्येक जो तुमचा कस्टमर आहे तो कस्टमर तुम्हाला देवासारखा असला पाहिजे बरोबर किनई मग आता तीन दिवसापासून आम्ही वारंवार तुम्हाला फोन करतोय एक तर तुम्ही तर फोन रिसीव करत नाही आणि उचलला तर दुसरंच कोणीतरी बोलतं प्रॉपर वेनी बोलत पण नाही अशानी म्हणजे तुमचा जो बिजनेस आहे तुम्हाला असं वाटतं तो बिजनेस तुमचा वाढेल तर प्लीज सर याच्यानंतर असं करू नका आमचा जो रिफंड आहे तो मला विदिन अ वन डे विदिन अ वन डे मला पोहचला पाहिजे ओके